शाळेमध्ये मुलांच्या जेव्हा एन एनट्री करतो किंवा प्रवेश करतो त्यामुळे आई वडिलाचे कागदपत्रं मुलाची डेट ऑफ बर्थ कास्ट सर्टिफिकेट आणि राहण्याचा दाखला हे मागितल्या जाते आणि तेव्हाच त्याची शाळेमध्ये नोंद केल्या जाते आणि काही त्याकरता काही फी असा प्रत्येकाच्या प्रायव्हे शाळेच्या वेगळ्या फी असतात सरकारी शाळेचा फी माफ असते त्यांचा दहा वीस रुपयाच्या किंवा शंभर रुपयाचा फाम असतो पण प्रायव्हेट शाळेमध्ये पाच हजार दहा हजार अशी काही त्याची शुल्क आकारली जातात